आमच्या आजूबाजूचं ए टी एम बरीच चांगली आहेत फक्त काही ठिकाणी असं जाणवतं की खूप अस्वच्छता आहे खूप कचरा पडलेला दिसतो अर्थात मला या यंत्रणेला दोष द्यायचाच नाही आहे सर्वसामान्यपणे माणसंच खूप घाण करतात पान खाऊन थुंकतात मिळालेल्या स्लिपा तिथेच टाकतात आणि हे सर्व करताना आपणच करत असतो त्यामुळे कदाचित ए टी एमही खराब असतात आता असं वाटतं की रोखीचा तुटवडा क्वचित जाणवतो सहसा जाणवत नाही पण मग लक्षात आलं की बँकेच्या जवळच्या ए टी एममध्ये पुरेसे पैसे असतात तिथली ए टी एम स्वच्छही असतात मात्र बँकेपासून थोडी लांब जरा दूर असणारी ए टी एम असतात तिथे मात्र पुरेसे पैसे नसतात मात्र कधी कधी असंही जाणवतं की ह्या ए टी एममध्ये कार्डं अडकली की काय करावं ह्याचाही प्रश्न येतो आमच्यासारख्या सामान्य माणसाला त्याच्यामुळे तिथे एखादा माणूस ठेवणं हे खूप गरजेचं आहे असंही वाटतं मला